नृत्य ही एक अशी कला आहे की जी मनापासून केली तर त्यात आवड निर्माण होते नृत्य करताना लोकांना निरोगी राहायला कशी मदत करते तर नृत्य केल्यानंतर एक चेहऱ्यावरचा आनंद किंवा मनाला शांती मिळते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होते आणि आपण तर नृत्य केल्याने आपलं वेट लॉससुद्धा होऊ शकतो कसा तर आपल्या शरीरामधून नाचल्यानंतर आपल्या शरीरामधून घाम निघतो त्यामुळे आपल्या शरीरातील जी काही चरबी आहे ती घामावाटे बाहेर पडते जास्त जास्त नाचल्यामुळे लोकांना आनंदी का वाटते तर आपल्या सर्वाना शरीराच्या अशा या दिवसभरातून काम केल्यानंतर शरीराला व मला एक ब्रेक हवा असतो तो ब्रेक नाचल्यामुळे मिळतो नाचल्यानंतर नृत्य करताना आपण आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन किंवा आजूबाजूच्या गोष्टी आपल्याच होत नाही आपण त्यात पूर्णपणे रमून जातो त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण नृत्य करतो त्यामुळे आपल्याला कोनत्याही गोष्टीचं भान राहत नाही त्यामुळे नृत्य केल्यानंतर आपल्याला निरोगी राहायला मदत होते शिवाय आनंदही वाटतो